भारतात सर्वात थंड ठिकाण काश्मीर आहे जगात सर्वाधिक पाऊस पडणारे चेरापुंजी आहे आणि पृथ्वीवरील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एक थार थारचे वाळवंट आहे त्यात भर घालत अर्ध्यापेक्षा जास्त भारतीय सीमारेषेवर सुंदर समुद्रकिनारे आहेत तसेच भारतात उत्तरी भाग हिमालय पर्वतरांग उत्तरी भा उत्तरी भागात हिमालय पर्वतरांगा पूर्व पूर्ण बर्फाच्या पर्वतांनी व्यापलेल्या आहेत तसेच भारतातील काही लोकप्रिय पर्यटनस्थळे आहे त्यामधलं पहिले म्हणजे उदयपूर उदर उदयपूर हे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे राजस्थानच्या वाळवंटी किनाऱ्यावर प्रेमाने चमकते आणि हे भारतातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे उदयपूरमध्ये ब आपल्याला बरीच पाहण्यासारखी ठिकाणे मिळतील दुसरे म्हणजे अमृतसर पंजाबच्या मध्यभागी असलेले अमृतसर हे एक मोठे व्यास अं व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे हे शहर शीख धर्माचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे पंजाबमधील सर्वात मोठे शहरी क्षेत्र अमृतसर हे भारतातील सर्वात महत्त्वाचे आध्यात्मिक शहरांपैकी एक आहे दररोज हजारो ध धर्माभिमानी शीख आणि सांस्कृतिक पर्यटन एकाच मुख्य कारणासाठी दररोज अमृतसरला तीर्थयात्रा करतात सुवर्ण मंदिरात जातात परंतू या मंदिराव्यतिरिक्त उत्तम शहराच्या सखोल माहिती आपल्याला तिथे गेल्यावर मिळते तिसरे म्हणजे लडाख लडाख पूर्वीचे बौद्ध राज्य नेत्रदीपक अवस्थेत आहे हिमपर्वत नाटकीयरित्या म मुकूट व्यक्त बहिरेबाज नम नयर नयनरम्य गोंपा चीं चिंतनशील मनीभिंती आणि बहुउद्दे झेंडे लडाखच्या सौंदर्याचे उदाहरण देणारी अशी अनेक दृश्ये आहेत लड्डाखचा पारंपरिक व सामाजिक समतोल देशाला पर्यावरणीय जागरूकतेचा संदेश देतो लडाख हिमालयातील एक भव्य आणि न समजलेला चमत्कारिक भूभाग आहे हे स्थान ज्याला सहासवीर यांचे अदम्य प्रेम तृप्त करण्यासाठी शोधत असतात आणि प्रत्येकाद्वारे स्वर स्वर्ग मानले जाते

त्यानंतर गोवा समुद किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे गोवा गोव्याची सुंदर पश्चिम किनारपट्टी समुद्र किनाऱ्यावरील सुट्टीच्या शोधात असल्या आलेल्यांना आलेल्यांसाठी गो टू डेस्टिनेशन म्हणून फार पूर्वीपासून प्र प्रसिद्ध आहे अलीकडेच विदेशातील पर्यटकांनीही याचा शोध घेतला गोव्याला साठ ल मैलांपेक्षा जास्त किनारपट्टी लाभलेली आहे तसेच गोवा हे समुद्र किनारपट्टीचे माहेरघर आहे गोव्यात काही सुंदर स समुद्रकिनारे आहेत त्या प्रत्येकाचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे शांतता व शांततेचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ॲगोंडाची बीचची एक चांगली निवड होऊ शकते त्यानंतर दिल्ली भारताची राजधानी ऐतिहासिक जुनी दिल्ली आणि आधुनिक नवी दिल्ली असे आहे ऐतिहासिक स्मारकांपासून ते गर्दी असलेल्या शॉपिंगमॉल्सपर्यंत आधुनिक मेट्रो सिस्टीमच्या विस्तृत नेटवर्कपासून ते दिल्ली विद्यापीठ कॅम्पसपर्यंत दिल्लीमध्ये अनेक व्यक्तिमत्त्व आहेत जुनी दिल्लीची अरुंद वळणारी गल्ली आणि उपनगरे ही पूर्वीच्या मुगल राजवटीचा पुरावा आहे जुन्या दिल्लीत चांदणी चौक हा देशातील सर्वात जुना आणि सर्वाधिक व्यस्त असणारा बाजारपेठ आहे

त्यानंतर एलोरा लेणी वेरूळ हे भारत मा भारत म्हणजेच महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यास्थीत युनेस्को ज जागतिक वारसा आहे हे जगातील सर्वात मोठे खडक मठ मंदिर गुहा संकुलन आहे ज्यामध्ये हिंदू बौद्ध आनी जैन स्मारक आनी कलाकृती आहे याची रचना पाचव्या ते आं दहाव्या शतकात झाली विशेषतः लेणी सोळामध्ये जगातील सर्वात मोठे एकल पत्थर उत्खनन कैलास मंदिर भगवान शिव यांना समर्पित रथ आकाराचे स्मारक आहे कैलास मन मंदिर उत्खननात वैष्णव शक्ती तसेच दोन प्रमुख हिंदू महाकाव्यांचा सारांश देणारी पॅनेल तसेच देवता देवी देवता आणि पौराणिक कथांचे वर्णन करणारी शिल्पे आहेत त्यानंतर वाराणसी वाराणसी हिंदूसाठी एक महत्त्वाचे पवित्र तीर् तीर्थक्षेत्र आहे गंगा नदीशी संबंधित आहे जो विश्वातील सर्वात महत्त्वाचे धार्मिक प्रतीक आहे हिंदू धर्मात गंगास्नानाचे हिंदूसाठी खूप महत्त्व आहे आणि घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असंख्य ठिकाणी पायऱ्या आहेत जिथे विश्वासू प्रार्थना करण्यापूर्वी स्नान करतात त्यानंतर कन्याकुमारी अरबी समुद्र भारतीय महासागर आणि बंगालच्या उपसागर या तीन समुद्राच्या सीमेवरील कन्याकुमारी हा भारतीय द्वीपकल्पातील दक्षिणेकडील टोकाचा भाग आहे कन्याकुमारी तमिलनाडू राज्यातील एक लहान किनारपट्टी असलेले शहर पूर्वी केप को कोमरीन म्हणून ओळखले जात असे हे शहर तीन समुद्राच्या मध्यभागी डोंगराळ प्रदेश आहे डोंगरावर नारळाची झाडे आणि भारताची शेत उभी आहेत कन्याकुमारी हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जेथे आपण त्याच समुद्र काठावरून सुर्योदय आणि सूर्यास्त पाहू शकतो हे असेच भरपूर काही भारतातील पर्यटक स्थळे आहे आणि हे क काही मोजके मी सांगितलेले भारताची पर्यटन स्थळे आहेत